अकोला जिल्ह्यामध्ये लोकप्रिय असलेले वसंत देसाई स्टेडियम हे क्रीडासाठी खूपच फेमस आहे इथे मोठमोठया टूर्नामेंट खेळल्या जातात आणि मोठमोठे कार्यक्रम इथे भरवल्या जातात आणि अकोला जिल्ह्यातील सर्वच जे स्पर्धक असतात ते इथे भाग घेतात खेळतात आणि मोठ्या मोठ्या ट्रॉफी त्यांना मिळतात इथे राजेश्वराचं जे मंदिर आहे हे खूप ऐतिहासिक आहे आणि खूप जुनं आहे गायगावला जे मंदिर आहे ते गणपतीचं मंदिर सुद्धा इथे खूप फेमस आहे आणि मनोरंजनाचं जे कार्यक्रम असतात किंवा जो उपक्रम आहे तो असा आहे कि ते खूप मोठ्या मोठ्या टॉकीज आता बनलेल्या आहेत ज्या एसी आहेत टॉकीज त्याच्यामध्ये नवीन नवीन ज्या मुव्ही असतात निघालेल्या त्या लागतात तिथे जाऊन आपण आपले मनोरंजन करू शकतो आणि जेव्हा मंदिरामध्ये देणग्या वगैरे देतात इथले लोकं खूप पैशाची गरीब लोकांना इथे जेवण वगैरे देतात भंडारे वगैरे ठेवतात असे हे समाजाला भावनेचा हातभार लागतो